अमरावती जिल्ह्यामधे प्रशासन हे काही मुलभूत गरजा सोडून इतर काही विशिष्ट किवा वैशिष्ट्यपूर्ण काही नवीन किंवा जिल्ह्याचा विकास करण्यासारखा असं काही करतं असं मला काहीही वाटत नाही मुलभूत गरजा पूर्ण करतात मुलभूत गरजांच्या बाबतीत कुठेही काहीही अमरावती प्रशासन कमी पडू देत नाही मग त्या आरोग्य सेवा असो की सुरक्षा सेवा असो पोलिसांची सेवा असो त्याचप्रकारे साफसफाई असो म्हणजे इतर म्हणजे कोणत्याही ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांचा आमच्या अमरावती शहरातील लोकांना काही त्रास नाही पण ज्याप्रकारे अमरावती जिल्ह्याचा विकास करायला हवा त्याप्रकारे काही प्रशासन किंवा जिल्हापातळीवर काही कामं होतात असं मला वाटत नाही येथील राजकीय नेते हे आपापलं राजकारण करून सुखी आहेत पण जिल्ह्याच्या विकासासाठी काहीतरी अमुलाग्र बदल घडवून आणण्याची मानसिकता मला तरी वाटत नाही